माझ्या परिवारामध्ये अगदी सगळ्यांकडेच स्मार्टफोन आहेत अगदी आई वडील भाऊ बहीण भावाची मिसेस म्हणजे माझी वहिनी ह्यांच्या सगळ्यांकडेच आमच्याकडे स् स्मार्टफोन आहेत आणि बराचसा चोवीस तासातले बरेचसा बराचसा वेळ ते स्मार्टफोनवरच घालवतात मी पण स्मार्टफोनवरती माझा वेळ बराचसा जातो वेगवेगळ्या कारणांसाठी अर्धाअधिक वेळ कामासाठी जातो अर्धाअधिक वेळ नवनवीन उपकरणं आणि नवीननवीन गोष्टी शिकण्यासाठी जातो आणि स्मार्टफोन वापरणं हे फार उपयोगी आहे कारण अख्खं जग तुमच्या हातात आलेलं असतं त्यामुळे तिथं एका जागी एका बटनावरती तुम्हाला अख्ख्या जगातली माहिती मिळू शकते जगजगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागात काय काय सुरू आहे काय सुरू असणार आहे काय होणार आहे काय घडतं आहे ह्याची सगळी बित्तंबातमी तुम्हाला त्या स्मार्टफोनवर मिळते त्यामुळे स्मार्टफोन फार उपयोगी आहे आणि त्याचा वापर व्यवस्थित आणि कौशल्याने करता यायला हवा तुम्हाला आता स्मार्टस्फोनमधे खूप वेगवेगळी ॲप येतात तर त्या ॲप कशा कशाप्रकारे वापरले जावेत हे शिकण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि ते शिकवण्याकरता माझे मित्रमंडळी हे खूप उपयोगी म्हणजे मदत करतात मला त्याच्यानंतर त्या स्मार्टफोनचा वापर अजून ब मीडियामध्ये खूप होतो फॉर एक्झाम्पल इंस्टा असेल फेसबुक असेल ह्याच्यावरती तुम्ही लोकांशी कनेक्टेड राहू शकता आजकाल जग फार जवळ आलेलं आहे ह्या स्मार्टफोनमुळे त्यामुळे स्मार्ट स्मार्टफोनचा हा वापर खूप गरजेचा झालेला आहे आणि उपयोगी तर तो आहेच आहे आणि त्यातून नवननवीन गोष्टी शिकत राहण्याचा जो काही शिकण्याचं जे काही हे आहे त्यातून शिकतच राह्यला पाहिजेत आणि पुढे जात राहिल्या पाहिजेत